फोटोग्राफी हा माझा आवडता छंद आहे प्र विविध प्रकारचे निसर्ग किंवा कोणत्याही व्यक्तींचे फोटो काढणे मला खूप आवडतं आणि आणि माझ्या आवड म्हणजे आवडता छंद यामुळे आहे कारण जेव्हा पण आपण कोणतंही दृश्य असो जे आपल्याला मोहक असतं आणि त्या आपण कॅमेऱ्यामध्ये कैद करतो आणि कधीही आपण तो फोटो बघितला तर आपल्या त्या आठवणी उभारतात त्या आठवणी पुढे येतात ते मला खूप आवडतं माझं हा हीच हीच प्रेरणा आहे की जेव्हा आपण कोणतेही दृश्य आपण जेव्हा कॅमेऱ्यामध्ये कैद करतो आणि जे बघतो तर आपण आपलं ते मेमोरेबल होते की ती आठवण आपल्या मनामध्ये नेहमी नाही आयुष्यभर राहते जेव्हा पण आपण त्या फोटोकडे बघतो तर आपण त्या फोटोच्या आधारे असं वाटतं की आपण त्या ठिकाणी पुन्हा गेलो आहे पुन्हा ते दृश्य पाहिलेले आहेत आणि ते पुन्हा पाहण्याचं जर आपल्याला आपल्याला पुन्हा पाहण्याचा आपल्याला खूप इच्छा होत असलं तर आपण ते फोटो पाहतो आणि आपले जे मेमरी आहे ती परत येते त्यामुळे मला हा फोटोग्राफी करणं खूप आवडतं